मी हल्लीच संपवलेलं मारिओ पुझो यांची गॉडफादर ही अनुवादित कादंबरी मी वाचली मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे ह्या पुस्तकाचा वैयक्तिक वाचल्यानंतर ह्या पुस्तकाचा वैयक्तिक गोष्टीवर परिणाम झाला असं नाही म्हणता येणार पण पुस्तक अप्रतिम आहे आणि मी स्वतः लेखक असल्यामुळे आणि मला चित्रपटांविषयी फार आस्था आणि मला आवड असल्यामुळे मी ज्यावेळी ही कादंबरी वाचत होतो आणि त्याचा अगोदर मी चित्रपट पाह्यलेला होता फ्रांसिस फोर्ड कोपोला दिग्दर्शित गॉडफादर एक दोन तीन भाग पाह्यलेले होते त्यामुळे परत ती कादंबरी वाचताना माझ्या मनात चित्रपटांमधले चित्रपटांमधली पटकथा आणि हे पुस्तक ही जी कादंबरी आहे या कादंबरीवरस्तव पुस् अनुभवावर चित्रपट आधारलेला असल्यामुळे वाचताना माझ्या मनात दोन्ही दोन कप्प्यामध्ये एक कादंबरी चाललेली होती आणि एका कप्प्यामध्ये तो चित्रपट चाललेला होता चित्रपटामध्ये त्या कादंबरीची जे उत्र त्या कादंबरीला उतरवलेलं आहे चित्रपटामध्ये त्यासाठी दिग्दर्शकाने म्हणा की पटकथाकाराने म्हणा किंवा इतर त्यांच्या लोकांनी त्या मग इतर जे तांत्रिक लोकं आहेत यांनी त्या कादंबरीला पडद्यावर कसं उतरवलं गेलं आहे आणि पडद्यावर कशी मांडली गेली त्याची मांडणी कशी केलेली आहे त्या कादंबरीतील तिच्या व्यक्तिरेखा आहेत तर त्या व्यक्तिरेखा उदरणार्थ डॉन कॉर्लीऑन म्हणा किंवा मायकेल कॉर्लीऑन म्हणा किंवा सनी कॉर्लीऑन किंवा इतर जे असे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्स कशा मांडल्या गेल्या आहेत तर ती कादंबरीला त्या चित्रपटात न्याय दिला गेला आहे की नाही किंवा कादंबरीपेक्षा तो चित्रपट उत्कृष्ट ठरतो की ती कादंबरी उत्कृष्ट ठरते तर असं नाही म्हणता येणार कादंबरी ही कादंबरी आपल्या प माध्यमातून उत्कृष्ट आहेच आणि चित्रपटही आपल्या माध्यमात उत्कृष्ट आहे तरीही ही कादंबरी वाचत असताना माझ्या मनामध्ये या चित्रपटाआडच्या दृष्टीकोनातून विचार चालू होता आता कादंबरीच्या विचारातून म्हटलंत तर कादंबरी फारच उत्कृष्ट जगप्रसिद्ध गाजलेली कादंबरी या मारिओ पुझो यांची एक तर त्यातला जो नायक आपण नायक आता खलनायक नाही आहे त्याला ना खलनायक आणि नायक ह्या त्या कादंबरीमध्ये एकच आहे परिस्थिती ही नायक आणि खलनायक आहे पण तो तो जो खलनायक आहे तो चित्रपटांमध्ये जसा भावतो तसा डॉन कार्लीऑनबद्दल एक सहानुभूती निर्माण होते चित्रपट पाहताना तो जो कार्लिऑन हा कुटुंबवत्सल खलनायक आहे आणि त्या खलनायकाला हा अतिरंजित खलनायक किंवा व्या किंवा विद्वेषात उद्वेशातून म्हणतो आपण एक काय म्हणतो त्याला की बा एक विकृत खलनायक नाही आहे हा हा सुदृढ खलनायक आहे स एक काय म्हणतात तर्कावर आधारलेला खलनायक आहे त्याने त्याच्या हातून हिंसा घडते पण हा हिंसा घडण्या ला एक त्यातनं त्या खलनायकाला आपण दोष नाही देऊ शकत का ते माहीत नाही कारण ती परिस्थितीच अशी आहे त्या खलनायकानेच स्वीकारलेली जगण्याची पद्धती आणि त्याने त्या पध्दतीला दिलेला न्याय आणि त्याने वापरलेल्या त्यासाठी वापरलेली यंत्रणा किंवा त्याने केलेली कृती ही त्या खलनायकाला एक काळ्या रंगात नाही रंगवू शकत उलट त्या खलनायकाची एक बाजू एक माणूस म्हणून बाजू उदारण डॉन कार्लीऑनची एक माणूस म्हणून बाजू प्रकर्षाने पुढं येते आणि ती भावते त्याच्याविषयी एक सहानुभूती निर्माण होते किंवा त्याचं चारित्र्य हे एक नीतिमान माणसाच्या चारित्र्याशी समांतर जातं काही ठिकाणी ते हिंसेकडे वळतं पण बऱ्याच अंशी ती नीतिमान किंवा आपण एक चांगला माणूस म्हणून एक जी संकल्पना आहे समाजात त्या संकलपनेच्या पॅरलल ते डॉन कार्लीऑन हा ज डॉन आहे हा जो एक काय म्हणू आपण त्याला अनैतिक कामं करणारा किंवा बेकायदेशीर कामं करणारा असा हा डॉन आहे ज्याच्या हातात पिस्तूल आहे पण तो मारिओ पुझोने त्याची जी व्यक्तिरेखा रंगवलेली आहे ह्याच्यामध्ये गॉडफादरमध्ये हे फार जवळ जाते आपल्याला त्या वाचकाला त्या डॉन कॉर्लीऑनच्या प्रेमात पडतो वाचक त्याला व नाही म्हणजे त्याला झिडकारू शकत नाही कारण त्या चित्रपटामध्ये नायक असा मला कुठे कोणी आढळलेलाच नाही नायक कोण आहे नायक कोणीच नाही आहे ते त्या त्यामध्ये नायक ही परि परिस्थिती प्रत्येक वेळी बदलत जाते परिस्थिती नायक बनते परिस्थितीच खलनायक बनते त्यामुळे ज्यावेळी आपण एखादा लेखक म्हणून आपण ज्याव विचार करतो की त्याच्यात एक नायक एक कथा आपण ज्यावेळी लिहायला घेतो कादंबरी लिहायला घेतो त्यावेळी त्याच्यात एक नायक असतो नायिका असते परिस्थिती असते अनेक कॅरेक्टर असतात आणि त्यात शेवटी नायकच जाऊन विजयी होतो आणि खलनायक पराजय होतो असा एक ढोबळ आणि सर्वसाधारण साहित्यातून दिसणारा पण जो आकृतीबंद आहे किंवा या तो कद आकृतीबंद मारिओ पुझा याच्या गॉडफादरमध्ये आपल्याला दिसत नाही म्हणून गॉडफादर हे पुस्तक वाचल्यानंतर एक वेगळा वेगळी अनुभूती जाणवते वेगळी त्याची लिखाणाची शैली म्हणा किंवा त्याने मांडलेला विचार म्हणा एक आणि तो एक पा ते पाश्चात्य संस्कृतीवर आधारलेलं पुस्तक असूनही आपल्याला ते भावतं म्हणून गॉडफादर हे पुस्तक वाचल्यानंतर मला त्याचा त्याच्या व्यक्तिरेखेचा विचार करताना माझ्या एक लेखक म्हणून त्याचा फार परिणाम झाला